आम्ही आमच्या भागात आमच्या भागात जसं काही आडवी मांजर गेली तर आम्ही दहा पावले मागे जातो ते आमचेकडली ठामपणे असलेली अंधश्रद्धा आहे हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इकडे जसं एखादा दिवस ठरवल्याप्रमाणं समजा एक शनिवार पकडा की शनिवारी हे करू नये ते करू नये म्हणजे काही काप कूप करायचं असलं किंवा काही एखादा काही चांगलं काम करायचं असलं तर शनिवार दिवशी ते काम शक्यतर करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का एखादं कार्य करायचं असेल शुभकार्य करायचं असेल तर शक्यतोवर कोणापाशी जाऊन बाबा ढोंग म्हणजे तेच अंधश्रद्धा म्हणजे नेमकं त्यांच्याकडे जाऊन विचारणं की बुवा हे काम आम्हाला करायचं आहे हे कधी करायचं कसं करायचं नेमक्या कोण्या दिवशी करायचं हा हे ही म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे असं नाही की बुवा आता मग लग्न तुटलं आपलंच मनानं तारीख घ्या न आपल्याच मनानं करून टाका असा विषय नाही आहे परंतु ही ही एक अंधश्रद्धाच आहे जर समजा ती विचारा मग त्यात तारीख काढा त्याच्यानुसार हां तिथीने सारं करा यें ओके आणि हां विशेष म्हणजे हा हेच ठीक राहील ओके